आमच्या भागातील प्रसिद्ध चित्रपटगृहे महेश टॉकीज आणि मेघा टॉकीज हे दोन आहेत म चित्रपट पाहायला मला खूप आवडतो आणि मला एकट्यालाच चित्रपट पाहायला खूप आवडतो त्यामुळे मी स्वत खूप त्याचं मजा आनंद लुटू शकतो